हो माझ्या बागेत जेवविविधता होते आणि जेवविदेमुळे मला खूप फायदा होतो आणि मी जैवविदेला खूप प्रोत्साहन करते जेवविविधता बायोटिक प्रजाती टिकून राहण्यासाठी आवश्यक आहे त्याच्यामध्ये पशुसवर्धन वनिकरण प्र फार्मसी आणि विविध प्रकारमध्ये मदत होते तर त्या त्याच्यासाठी मी फुलांची झाडं खूप लावली आहे फुलं फळांची झाडं खूप लावली आहे फुलांची झाडं लावल्यामुळे फ तिकडे माझ्या बागेमध्ये खूप पक्षी येतात प फुलपाखरू येतात फुलपाखरू फुलांचा रस पिऊन वेगळ्या फुलांमध्ये ट्रान्सफर करतात असे ते फळांमध्ये पण करतात फळांमध्ये जी फुलं येतात त्याच्यावर पण बसून म्हणजे मेल फुलांवर बसून प्रो पोलिनेशन करून फिमेल फळां फळांच्या फुलांवर ट्रान्स्फर करतात तर ते त्याच्यामुळे प फळां फळं भाज्या असे उगायला पण खूप मदत होते ह्याप्रकारे मला जैवविदतेचा खूप फायदा होतो आणि अजून एक काय आहे की त्याच्यामध्ये गांडूळ खत पण तयार होतो गांडूळ खतामुळे खूप फायदा होतो आम आमच्या बागेमध्ये खूप गांडळं येतात तर गांडळा आम्ही पकडून आमच्या मातीमध्ये सोडतो तर मा मातीमधले सगळे प्रेस्टीसाइज जिवाणू जे प मातीला खूप हानिकारिक आहे ते खूप मदत करतात ते सगळं खाऊन आम्हाला झा माती चांगले करण्यासाठी मदत होते असं गांडूळ खत बनतं तर गांडूळ खतामुळे पण आम्हाला खूप मदत होते फळं आमची चांगली हेल्दी खाण्यायोग्य ब बनतात